हॅलो सर मला माझ्या करिअरविषयी अडवाइज घ्यायची होती तुमच्याकडून माझं डाटा सायन्स झालेलं आहे डाटा सायन्समध्ये ग्रेजुएशन झालं आहे आता मला विचारायचं होतं की समोर कशामध्ये करिअर करायचं एटी फाइव हो का आणखी म्हणजे मी करू शकते पण हे लोकेशन कुठे कुठे राहणार नियर बाय सिक्स्टी अबव्ह अच्छा महाराष्ट्रामध्ये ना नाही विचार तर होता आय टीम आय टीच्या फील्डमध्येच इन्फॉर्मेशन टेक्नॉलजीच्याच फील्डमध्ये कुठे जावं म्हणून पण एक वेळा कन्फर्म करायला मीनं तुम्हाला ॲडवाइससाठी कॉल केला की कुठे बरं राहणार अच्छा ठीक आहे ना मग मी ट्राय करते सर तुम्ही मला सजेस्ट करा मी अप्लाय करते मग ठीकं आहे थँक यू सर